अर्थातच इंधनाचा अति वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे परंतु तो काही प्रमाणात तो वापर केला तर त्याचा हि जास्त परिणाम होऊ नये अशा प्रमाणात ते वापर करावा पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे बाईकिंगवर अताातच परिणाम होतो जेणेकरून आपल्या बाईक ट्रिपचं जे बजेट आहे त्याच्यावरती वाईट परिणाम होतो बजेट वाढतं त्या ठिकाणी आणि बाकीच्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या गोष्टी आपल्याला टाळून त्यातलं खर्च वाचवून पेट्रोलचा आणि गाडीच्या या खर्चामध्ये त्या गोष्टी ॲडजेस्ट करावं लागतात जेणेकरून मोजक्याच किंवा ज्या आपल्या बजेटमध्ये सर्व गोष्टी बसवण्यासाठी पेट्रोलच्या गोष्टी पेट्रोलचं खर्च त्या ठिकाणी आपल्याला कमी करावा लागतो